हो मी माझ्या मैत्रिणीला माझ्या हाताने बनवलेलं ग्रीटिंग कार्ड दिलं होतं त्यात मी म्हणजे पहिले तर हॅपी बर्थडे लिहिलं त्याच्यानंतर मी एक डिझाईन काढली छान अशी फ्लावर्स फ्लावरची डिझाईन काढली आणखीन छान अशे बलून्स पण ड्रॉ केले आणि मग तिचं हॅपी बर्थडे पण नाव लिहिलं तिचं हॅपी बर्थडे आणि नाव आणखीन म्हणजे असं छान बाजूने एक तिचा फोटो होता माझ्याकडे तर तो फोटोसुद्धा म्हणजे मी चिपकवला आणखीन